माझा गाणाऱ्या मित्रमंडळींचा एक छोटासा समूह आहे या समूहामध्ये लेडीज पण आहेत आणि जेंट्स पण आहेत हे सगळे मिळून करावकेवर वेगवेगळ्या प्रकारची आम्ही गाणी गातो सर्वांना चांगल्या प्रकारे संगीताचं आणि गायनाचं ज्ञान आहे बऱ्यापैकी शिकलेले आहेत त्यामुळं स्वराची जाण तर आहेच तालाची जाणदेखील आहे आणि आवाजही सगळ्यांचेच बऱ्यापैकी चांगले आहेत मग या गटामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतो मग लग्नांमध्ये असतील किंवा एखाद्या पार्टीमध्ये एखाद्या कार्यक्रमामध्ये एखाद्या शाळेच्या समारंभामध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कराके करावकेवर करावकेचा ऑडिओ ट्रॅक लावून आम्ही वेगवेगळ्या प्रकारची गाणी त्यांची जशी मागणी असेल त्या प्रकारची गाणी आम्ही गातो याच्या व्यतिरिक्त भजनामध्ये देखील आम्ही गाणी म्हणतो भजनं देखील करतो कीर्तनामध्ये देखील म्हणावी लागणारी भजनं म्हणतो प्लस वर्षश्राद्धाचे कार्यक्रम आहेत किंवा इतर घरगुती समारंभ आहेत की जे छोट्या प्रमाणामध्ये आणि काही मोठ्ठ्या प्रमाणामध्ये देखील केले जातात या कार्यक्रमांमध्ये देखील त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या आवडीनुसार आम्ही वेगवेगळ्या गाण्यांचे सादरीकरण करतो हे सर्व प्रकारचे उप उपक्रम आम्ही आयोजित करतो यासाठी आम्ही ठराविक ठिकाणी चार्जेस घेतो पण ठराविक ठिकाणी आम्ही याचे कोणतेही चार्जेस घेत नाही लहान मुलांसाठी केलेले गाण्याचे कार्यक्रम बर्थडे पार्टीसाठी केलेला गाण्याचा कार्यक्रम किंवा एखाद्या मुलाच्या सक्सेस पार्टीचा केलेला गाण्याचा कार्यक्रम याचे आम्ही कधीही चार्जेस घेत नाही ते लहान मुलांच्या आनंदासाठी त्यांच्या एन्जॉयमेंटसाठी आणि त्यांना खूप प्रमाणामध्ये आनंद द्यावा यासाठी या का हे कार्यक्रम आम्ही छोटे छोटे करत असतो आणि त्याचे आम्ही कोणतेही चार्जेस लावत नाही यामुळे मुलं देखील आनंदी होतात पालकांना देखील त्याचा आनंद मिळतो आणि अर्थातच गटातील सर्वांनाच एक प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा एक सादरीकरणाचा चान्स मिळतो आणि त्यातूनच आमचा देखील आनंद आम्ही उपभोगून घेतो